एक लाख बहात्तर हजार दोनशे सहा लाख चाळीस हजार आठ लाख दहा हजार एकोणीसशे शहाण्णव पाच लाख सहा हजार नऊ लाख नव्वद हजार